मला असं निसर्गाचं वातावरण पाहता पाहता अशी माझ्या मनात आलं की आपण ह्या निसर्गाला आपणसुद्धा आपण आपल्या रजिस्टरमध्ये आपल्या नोटबुकमध्ये साठवून ठेवायचं त्यामुळे मी त्यांची ते चि ते त्याचं चित्र काढायला लागलो आणि असं करता करता मला त्याची खूप आवड लागली त्यामुळे मग मी जसा जसा काळ गे जात गेला तसं तसं मी चित्रकलेमध्ये बदल करत गेलो तर त्याच्यानंतर मला जसं मी निसर्गाचे फोटो काढत गेलो तर माझी डिमांड वाढत गेली मी लोकांना दाखवायचो खूप छान काढलं मग असं करत करत मला त्याच्यामुळं मी कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचो चित्रकलेच्या तर मला बक्षीस वगैरे मिळायचं त्यामुळं माझा असा भरपूर काही त्यामध्ये इंटरेस्ट आला आणि मला माझं जीवन पण चांगलं झालं त्यामुळे आणि खूप मी त्या चित्रकलेमध्ये विकसित होत गेलो आणि लोकांपर्यंत पोचवत गेलो तर अशी मला ती माझी सुरवात झाली आहे त्या त्याच्यामध्ये